संपष्टपणे सांगायला तर मला कोणतंही वास्तविक अडचणीशिवाय बऱ्यापैकी चांगले जेवण मिळाले आहे पण मला काही समस्यांना सामना करावा लागला आहे अलीकडच्या काळात मी माझ्या नोकरीवर खूप नाराज होतो की हे फक्त एका टप्प्यापेक्षा जास्त होती जे जवळजवळ प्रत्येकासाठी होते हे अगदी स सश संपष्टपणे उदासीनता होते मी लिहिणे वाचणे किवा मित्रांसोबत बाहेर जाणे यासारख्या सर्व गोष्टीमध्ये रस गमवला कारण मला असे वाटले की मी त्यांच्या मूडदेखील खराब करत आहे मी फक्त आत्म विनाशकारी विश इचार आणि असं होस्ताकर सवयीमध्ये गुंतीन थोडा वेळ लागला पण त्या त्यावर मात केली फक्त खूप आत्मनिरिक्षण आणि इतर लोकांशी बोलणे ज्यांनी मला खरोखर मदत केली मी वाचन केले धन्यवाद आणि चित्रकलादेखील सुरू केली आहे